हां बोल हो मी छान आहे तू कशी हां हां हां

हां हां हां हो हो अफजल खानाचा वध हां हां हां हां हां हो हो हं हं हो ना शिवाजी महाराजांनी म्हणजे आपल्या हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलंच आहे आणि त्यावेळेस जे हे होते कुतुबशहा आदिलशाह तर त्यां म्हणजे त्यांना त्यांच्या वडीलांचं होतंच शहाजीराजांनी त्यांना सपोर्ट केला होताच पण शिवाजी महाराजांचं जे मी आता एकच एक पुस्तक ऐकत आहे की भैरजी नाईक त्यांनी म्हणजे आपले जे हेर नेमले होते की जे ते मावळ्यांना घेऊन ते खेळ खेळायचे तर एकदा असंच त्यांनी हे सांगितलं होतं की लांडगे खूप शेतांवरती त्रास द्यायचे तर तिथे त्यांनी एक हे केलं होतं की एवढ्या एवढ्या लाडग्यांच्या तुम्ही शेपट्या कापून आणा आणि तुम्हाला जिजाबाईंच्या आणि शिवाजी महाराजांच्या हस्ते सोन्याचे कडे मिळणार की जेवढ्या शेपट्या असतील तेवढे सोन्याचे कडे तुम्हाला मिळतील म असंच तिथे एक जो दौलतराव नावाचा एक छोटा मुलगा असतो तो आहे ना सपासप म्हणजे खूप साऱ्या शेपट्या कापून आनतो आणि जेव्हा तो येतो बक्षीस घेन्यासाटी की त्याला बक्षीसाची अपेक्षा नसते पण शिवाजी महाराजांचं त्याला दर्शन पाहिजे असतं त्याने खूप ऐकलेलं असतं शिवाजी महाराजांबद्दल आणि जेव्हा तो जिजाबाई जेव्हा तो येतो शिवनेरीवरती ल तर तेव्हा ते पहारेकरी असतात ते बघतात त्याच्या हातातल्या शेपट्या तर ते म्हणतात की ह्या कोणी कापलेल्या आहेत तर तो म्हणतो की मी ह्या सगळ्या सगळ्या लांडग्याना मारलेलं आहे तर पहारेकऱ्यांचा पण विश्वास बसत नाही तर मग ते पहारेकरी त्याला सोडतात तर तेव्हा शिवाजी महाराज तिथे नसतात आणि मग तं जिजाबाई बघतात आणि ते दाखवतात की तो म्हणजे शिवाजी महाराज नाही आहेत म्हटल्यावर तर तो थोडासा नाराज होतो म ते शिवा तो तर त्याचं जे हे कर्तुत्व पाहून त्याला तिचा माता देतात कडं आणि सांगतात की म्हणजे मला ह्या कड्यांची अपेक्षा नव्हती तर मला शिवाजी महाराजांना भेटायचं होतं मं ते सांगतात की या या ठिकाणी आहेत तर तू त्या भेटू शकतो आणि जेव्हा तो जातो तर लांबून बघतात शिवाजी महाराजांचे सवंगडी की ते तो कोणीतरी येतोय मग ते पटापट जी आपली तलवारी असतात जे शस्त्राचं प्रशिक्षण असतं तर ते आत तलवारी ठेवून देतात आणि त्याच्याकडे बघतात मं ते ब हे शिवाजी महाराजांचं जेव्हा दर्शन होतो आणि नंतर तो सांगतो की इथे तुम्ही म्हणजे विटीदांडू तुम्ही म्हणजे त्या वेगवेगळ्या आवाजाचं मं ते म्हणतात की आपलं जे हे आहे गुप्तहेराचं तर त्याच्यासाठीच हा मुलगा खूप योग्य आहे मं तेव्हा नंतर त्यांनी जे आपलं गुप्तहेराचं पथक त्यांनी स्थापलं आणि त्याला बहिरजी नाईकाचं नाव दिलं की अशा खूप साऱ्या शिवाजी महाराजांच्या गोष्टी आहेत

हां हो हेर हां हेर कसे स्थापन केले हो चालेल चल हां बाय बाय हो हो बाय बाय